अशी बरीच पुस्तकं असतात जी सुरुवातीला वाटतं आपल्याला की नाही आवडणार किंवा अरे आपण ह्यांची कधी वाचतो का पुस्तकं किंवा अरे ह्यांचं नाही आवडत आपल्याला तर आपण का वाचू असं होतं पण नंतर नंतर जसं ते वाचायला लागू तसं शेवटी शेवटी तुम्हाला ते आवडू शकतं अशी बरीच आणि अनेक पुस्तकं आहेत सध्या साधारण मी वाचलेली अशी बरीच पुस्तकं आहेत आता सांगायचं झालं तर मी जेव्हा सुरुवातीला पुस्तक वाचायला घेतलं होतं ते एक आत्मचरित्र होतं किंवा अशा प्रकारचं एक पुस्तक होतं की ज्याच्यामध्ये ती व्यक्ती स्वतःबद्दल सांगत असते की त्यांचं आयुष्य कसं गेलं काय गेलं पण सुरुवातीला असं वाटलं की अरे हे तर सगळ्या सर्व लोकांचं असंच आयुष्य असतं त्याच्यात वेगळेपणा असा काय असतो पण नंतर नंतर जाणवत गेलं की त्यांच्यामधला जो एक स त्यांच्यामधली जी एक विलक्षण बुद्धिमत्ता आहे किंवा त्यांच्यामधला जो एक विलक्षण ठाव घेणारा जो स्वभाव आहे तो वेगळा होता त्यामुळे त्यांचं ते पुस्तक मला शेवटी शेवटी आवडायला लागलं असंच पुस्तकांचं नाव घ्यायचं झालं तर सुधा मूर्तींची जी मी एकदोन पुस्तकं वाचली होतीत त्यातलं बकुळा एक होतं डॉलर बहू एक होतं ही पुस्तकं मला फारशी सुरुवातीला वाटलं नव्हतं की आवडतील पण जसंजसं ते संपत आलं तसंतसं ते मला आवडत गेलं याच्याशिवाय मी इंग्रजीमधली पण एकदोन वाचली होती द दा विंची कोड एक होतं ते मी असंच वाचायला घेतलं होतं शेरलॉक होम एक अजून पुस्तक होतं जे मराठीमध्ये अनुवादित केलं होतं तेही पुस्तक मला सुरुवातीला आवडलं नाही असंच एक अजून प्रसिद्ध लेखिका आहेत अगाथा ख्रिस्ती यांचं जे पुस्तकं आहेत हरक्युल पायरो हे सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला आवडणार नाहीत पण जसं जसं तुम्ही त्याचंत वाचत जाल तसं तसं तुम्हाला ते आवडतात हेही अगाथा ख्रिस्ती यांची मी जवळजवळ सतरा ते अठरा अनुवादित केलेली मधुकर तोरडमल यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचली आहेत आणि ह्याच्यातली बरीचशी अशी वाटत होतीत की नाही आपल्याला आवडणार नाही आवडणार पण नंतर नंतर ती आवडत गेलीत